सर्वप्रथम शाळेचा विचार केला असता शाळेमध्ये आपण सरकारी शाळांचा विचार केला तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारची फीज् न देण्याचं काम आपल्याला पडत नाही कुठलीही फीज् देण्याची तिथे गरज पडत नाही सर्वप्रथम मुलांचा विचार केला असता मुलांना सरकारी शाळेमध्ये जर टाकलं तर आपल्याला तिथं कोणतीही फीज् आपल्याला देण्याची गरज पडत नाही परंतु जर बाहेर इतर प्रायव्हेट शाळांचा विचार केला तर त्यामध्ये इंग्लिश मिडियम सी बी एस सी यासारख्या गोष्टींचा उल्लेख होतो त्यामुळे आपल्याला सरासरी के जी वन सारख्या वर्गांसाठी देखील दहा ते बारा हजार रूपया हे भरता येतात किंवा भरावे लागतात सोबतच जशी जशी वर्गांची वाढता क्रम सुरू होतो त्याचप्रमाणे फीज् चा देखील वाढता क्रम आपल्याला वाढताना दिसतो जसं की पाचवीच्या विद्यार्थ्याची फीज् वीस ते पंचवीस हजार रूपये असू शकते तर दहावीच्या विद्यार्थ्याची फीज् ही पन्नास ते साठ हजार रूपये असू शकते